नमस्ते सर सम सुमिता साळुंके बोलते आहे आणि आपल्या के बी पी के बी पी महाविद्यालयात माझा इंजिनिअरिंगसाठी कॉम्प्युटर विभागामध्ये प्रवेश निश्चित झालेला आहे मग आपलं फी स्ट्रक्चर वगैरे कसं असेल काय असेल आता ॲडमिशन तर राऊंडमधून माझं होत आहे

हो हो मी मी पाहिलेलं आहे आणि शहरातलं एक चांगलं नामवंत महाविद्यालय म्हणून आपल्या महाविद्यालयाकडं पाहिलं जातं आणि म्हणूनच मी माझ्या राऊंडमध्ये पहिलंच आपलं कॉलेज सिलेक्ट केलं आणि मला ते मेरीटवर मिळत आहे

हो होय माझं राऊंडमधनं होत आहे आणि मी कन्फर्म तुमच्याकडं प्रवेश घेते म्हणजे माझी सीट ऑलरेडी मी तुमच्याकडं हे केलेली आहे कन्फर्म केलेली आहे म्हणूनच महाविद्यालयामधल्या ज्या वेगवेगळ्या सोयी सवलती आहेत त्या संदर्भात मला थोडं जाणून घ्यायचं होतं आता हे शासनाचे वेगवेगळे जी आर्स येत आहेत त्याच्यामध्ये आठ लाखापर्यंतच्या उत्पन्नाला आ मुलींना सवलत मिळणार आहे तर ती सवलत मग मला मिळू शकेल का माझ्या पालकांचं उत्पन्न जे आहे ना सर ते आठ लाखापेक्षा कमी आहे मग शासनाची ही सवलत मला मिळेल का हां हां हां हां हां

हां

सर मीच मला तुमचं कॉलेज खूप आवडलेलं आहे मला याच महा कॉलेजमध्ये माझं सीट कन्फर्म करायची आहे पण मला अजून एक माझी अडचण आहे की आपण होस्टेल पण ची सुविधा आहे ना व्यवस्थित म्हणजे मग मी येऊनच जाते हां चालेल सर नक्की नक्की मी सर उद्याच येऊन माझं ॲडमिशन कन्फर्म करते आणि वसतिगृहातही राहायला येते धन्यवाद सर थँक्यू थँक्यू